एक लाख चाळीस हजार पन्नास तीन लाख साठ हजार सत्तर पाच लाख ऐंशी हजार नव्वद दहा लाख चार हजार पाचशे सात लाख सत्तर हजार पाचशे